मी लहानपणापासून मासेमारी शिकलेली आहे माझे वडील माझे वडीलधारी मंडळी जी आहे ती आधी मासेमारी करायचे माश्यांना पकडायचे नदीमध्ये जाऊन नावेनी त्यांच्या सोबत राहून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकलेली आहे आणि मासे पकडताना जी आहे जास्तीत जास्त जी काळजी घ्यायची असते तर ती आहे आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायची असते माश्यांना पकडण्यासाठी त्यांना जाळी असते ती जाळी लावली जाते जाळी लावून दोर टाकला जातो आणि त्याच्यामध्ये मासा फसला की ती जाळी खेचली जाते आणि खेचल्यानंतर त्यामध्ये जे काही मासे येतात त्यांना एका याच्यामध्ये टबामध्ये काढले जाते तर अशा प्रकारची जी आहे माश्यांना पकडण्यासाठी सावधानी घ्यावी लागते काही वेळेला जर मोठे मासे फसले जाळीमध्ये तर ते त्यांना सांभाळायला थोडासा त्रास होतो त्यांना सांभाळताना आपल्याला हाती काहीतरी अवजार ठेवावा लागते ते अवजार थोडासा मारून त्यांना त्यांच्यावरती घाव घालून त्यांना पकडण्यासाठी शांत करून त्यांना पकडावं लागते तर अशा प्रकारची जी आहे मासेमारी आमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून आम्ही शिकलेलो आहोत आणि त्याचा मासेमारी करताना त्याचा फायदासुद्धा होते आहे